मला तर सर्वात जास्त ते हे चित्रपट आवडतात ते हॉलिवूडचे चित्रपट आवडतात त्यांच्यामध्ये मला सर्वात जास्त ए एवेंजर्स आवडतात एवेंजर्समध्ये पाच अभिनेत्री आहेत एक थॉर आयरन मॅन आणि अशीच असेच पाच अभिनेत्री आहेत त्याच्यामध्ये जो जे स्मित आहे स्मित आहे त्याचं तो खूप चांगल्या कामगिरी आहे त्याचं त्याची त्याची जी प त्याचं जो ॲक्टिंग आहे ती ॲक्टिंग त्याची खूप चांगली तो प्रकार चांगल्या प्रकारे तो करतो त्याचे चित्रपट सर्वच चित्रपट त्याचे खूप चांगल्या प्रकारच्या चांगले आहेत त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला सर्व एनटरटेनमेंट जर आपल्याला ब बघायचे मनोरंजन आपल्या सर्व महिलांचे होतं वा वापस तो त्याच्या पिच्चारांमध्ये त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला हसवायचा ब ट्राय करतो आपल्याला बौद्धिक आव्हानं देण्याचं ब बघत असतो तो नेहमी त्याचे चित्रपट हे खूपच चांगले असतात सर्वांनीच त्याचे चित्रपट बघायला पाहिजे आणि तो एकच दिग्गज अभिनेता आपण त्याला त्या गणनेमध्ये आपण त्याला गणू शक